मला जर कोणाला शिक्षण आणि ज्ञानाकरिता पुस्तकं द्यायची असतील तर मी मोस्टली त्यांना आपल्या मुळांपासून म्हणजे स्पिरिच्युअल बुक्स मी त्यांना रेफर करेन किंवा मी त्यांना भेट म्हणून देईन कारण की आपली आपले जी मुळं आहेत ती कुठून आहे जसं की महाभारत झालं रामायण झालं यासारखे बरेच पुस्तकं जे आहेत बरेच ग्रंथ जे आहेत ते मुलांनी वाचले पाहिजेत आणि ते वाचल्यानंतर त्यातून मिळणारं ज्ञान आत्मसात करून पुढे गेलं पाहिजे कारण की सध्या तरी मुलं आपल्या आपल्या मुळांसोबत कनेक्टेड नाही आहेत कुठंतरी आणि त्यांनी पुढं जाऊन त्याचा विचार करून किंवा ते वाचून काहीतरी त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोणी आपली मुळं नाहीत विसरली पाहिजे स्वतःची सुरुवात त्यांनी स्वतःची सुरुवात त्यांनी स्पिरिच्युअलिटीनं केली पाहिजे त्यांनी आपला धर्म धर्मग्रंथ धर्म ह्या गोष्टींना ठेवून सोबत पुढे गेलं पाहिजे आणि मी तरी जर कोणाला पुस्तकं विकत द्यायचे पुस्तकं भेट म्हणून द्यायचे असतील तर मी मोस्टली ग्रंथ धर्मग्रंथ वेदग्रंथ अशा प्रकारची पुस्तकं भेट देईल आणि शिक्षणाचा शिक्षणाचा विचार केला तर आजकाल सगळं ऑनलाईनच झालं आहे आणि बऱ्यापैकी लोक सगळे आधुनिक तेचा जास्त वापर करतात त्यामुळं कोणीत कोणी मॅन्युअली घेऊन असं बुक्स वगैरे रीड करत नाही आहे सो इट्स बेटर की जर कोणी स्पिरिच्युअलिटीनं पुढे जात असेल किंवा मॅन्युअली पुस्तक हातामध्ये घेऊन वाचत असेल कोणत्याही आधुनिकतेचा वापर न करता जर पुस्तकं वाचण्यात आली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा मुलांना होऊ शकतो आणि अशा प्रकारची पुस्तकं भेट द्यायला मला खरंच आवडेल त्या मागचं कारण असं की आधुनिकतेमध्ये म्हणजे मोबाईलवर वगैरे आपण प बुक्स रीड करायला घेतले पुस्तकं वाचायला घेतले तर आपण तेवढं लक्ष देऊन ते पुस्तक वाचत नाही इव्हन त्याच्यामध्ये आपल्याला रस येत नाही कारण की वरून जर कुठलं नोटिफिकेशन पडलं तर आपण त्या नोटिफिकेशनकडे बघत राहतो बघतो आणि नंतर आपला वेळ त्याच्यामध्ये जातो ना की आपण पुस्तकं वाचतो सो मी तरी असं रेफर कले करेल किंवा भेट देईल की आपण आपल्या मुळांपासून सुरुवात करावी ज्या गोष्टी आपल्या भूतकाळात झालेल्या आहेत ज्या गोष्टी आपण मायथलॉजी समजतो अशा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत किंवा मला जर कोणाला भेट द्यायची असेल तर मी अशा प्रकारचे देवांची पुस्तकं वेदांची पुस्तकं किंवा ग्रंथ हे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि हे पुस्तकं देण्यामागचा तात्पर्य एवढाच की मुलांनी स्वतःच्या मुळांसोबत एक बाँड निर्माण झालं पाहिजे कनेक्शन निर्माण झालं पाहिजे आणि तिथून त्यांनी पुढच्या भवितव्यासाठीची जी वाटचाल केली पाहिजे